सावजी भोजनालय आहे का मला सुरू आहे का तुमचं भोजनालय रेस्टॉरेंट मला काही ऑर्डर क मागवायचं होतं जेवण जेवण वगैरे आणि काही डिशेस मागवायच्या होत्या तर त्याबद्दलच थोडीफार मला माहिती पाहिजे होती आणि मला रेस्टॉरंमधून जेवण मागवायचं होतं तेच सुरू आहे किंवा नाही त्याबद्दलच मला माहिती पाहिजे होती आणि तुम्ही ते डिलेवरी करता का तुम्ही खरबीला खरबी खरबीमध्ये तरोडी आहे तरोडी खुर्दमध्ये एकशे छप्पन प्लॅट नंबर आहे इथे आम्हाला जेवण ऑर्डर करायचं म्हणजे मागवायचं होतं हां बरं ठीक आहे नं मला ते तुम्ही करू शकता का हा ठीक आहे न आ मला चिकन चिली चिकन तंदुरी आणि पनीर टिक्का हे मागवायचं होतं चार फुलका रोटी आणि एक दोन नान हां हे मला मागवायचं होतं आणखी त्यामध्ये गार्लिक राईस गार्लिक राईस परत त्याच्यामध्ये गार्लिक राईस आणि पनीर टिक्का आणि तंदुरी करी हे चिकन करी मागवायची होती हां बरं आणि हे मिळेल मिळू शकेल का तुमच्या रेस्टॉरंटमधनं आणि येईल ना आमच्याकडे पार्सल बरं बरं ठीक आहे ना आणि आम्हाला परत पुन्हा की नाही का पण तुम्ही पोहोचवता ना हे आमच्या बरं बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ना तुम्ही आमचा हा ऑर्डर तुम्ही कन्फर्म करून टाका आणि तुम्ही आम्हाला ह्या ॲड्रेसवरती खरबी तरोडी खुर्द तिडकेनगर फ्लॅट नंबर एकशे छप्पन या ॲड्रेसवरती तुम्ही आम्हाला हा ऑर्डर पाठवून द्या हो बरं ठीक आहे बरं